हॅलो मी दीपाली वाळके आत्ताच मला मॅसेज आला की तुम्ही माझी डिलेवरी पार्सल घेतलं आहेत आणि तुम्ही मला डिलेवरी करण्यासाठी येत आहा तर मला तिथून तुमचा कॉँटॅक्ट नंबर मिळाला हां मी चिकन मसाला बटर नान आणि राईस मागवला होता हां हां हीच माझी ऑर्डर आहे बरोबर आहे माझा अॅड्रेस आहे पिंगुळी म्हापसेकर तिठा नवी वाडी आता तुम्ही कुठे आहात सर

ठीक आहे तिथून गणपती मंदिरकडून राईट साईडला आलात की समोरच एक निवारा मॉडेल म्हणून एक बिल्डिंग मिळेल आणि त्या बिल्डिंगच्या थर्ड फ्लोअरला हा माझा रूम आहे सी विंगमध्ये हां फाय सिक्स टू हां मग एक्झॅक्ट तुम्ही कुठे आहात आता हां हां तिथून राईट साईडला आल्यानंतरच तिथे एक समोर बिल्डिंग मिळेल निवारा माॅडेल्स म्हणून हां

हो हो तिथूनच तिथूनच तिथूनच त्या विंगमधून राईट साईडला एन्ट्रन्समधून राईट साईडलाच सी विंग आहे आणि सी विंगच्या थर्ड फ्लोअरलाच आमचा फाय सिक्स टू नंबरचा रूम आहे हां हो हो तिथेच तिथेच हो थॅंक्यू